मी रेडिओ आधी ऐकायचे त्यामुळे मला आत्ता एवढं नाही आठवत आहे त्यातलं मला फक्त रेडिओ मिर्ची स्टेशन आणि टॉमॅटो एफ एम हे दोनच स्टेशन आठवतात त्यामुळे मी टी व्हीवरच्या कार्यक्रमाविषयी बोलते टी व्हीवरचा माझा आवडता कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हस्यजत्रा

ह्यात एक पंधरा पंधरा मिनटांचे स्कीट किंवा नाटक करतात ज्यात ज्यातून विनोद निर्माण होतो ज्यातून माणसा माणूस आपलं नेहमीचं धकाधकीचं आयुष्य टेन्शन्स त्याचे कामाचं प्रेशर हे सगळं विसरून त्यात त्याच्या बाहेर पडतं आणि एका वेगळ्या जगात जातं त्यामुळे मला हे हा कार्यक्रम खूप आवडतो आणि कधी कधी ते विनोद खूप जवळचे वाटतात आणि आपल्याबाबतही असं घडून गेले असं वाटतं जे अगदी मिडल क्लास फॅमिलीवरचे असतात किंवा त्यांची निगडित रोजच्या जीवनात आधारित असलेली स्किट्स असतात जसं की एस टीचा प्रवास चालू आहे आणि काही तरी किस्सा घडतो आहे एखादा टॅक्सीवाला आला किंवा एखाद्याची बायको जाड आहे ह्यावरून किस्से होतात भाषांची वेगवेगळे भाषा आहेत एकाच घरात भांडणं होत आहेत म्हणजे ते विनोदी पद्धतीनं भांडतात भांडणं म्हणजे असं की हा कायतर तिकडं बोलतो म्हणजे चुगल्या होतात त्यावरचे विषय येतात त्यामुळे एकंदरित खे ते विनोद ऐकून मन माझं खूप प्रसन्न होतं आणि थोडा वेळासाठी का असेना मी टेन्शनमधून बाहेर येते आणि मनमुराद असं हसून घेते किंवा असं माझा मूड फार चांगला होतो